हाच उमेश अरे काही कामात आहे का अच्छा अच्छा अच्छा अरे काही नाही रे सहज फोन केलेला हां मागच्या शनिवारी पासपोर्टसाठी अर्ज केला होता ना रे आणि हां अजूनपर्यंत तरी काय तेचं अपडेट नाही आलेलं आहे हां नाही नाही केलेला फोन मी म्हणजे पासपोर्ट करायला मध्ये फोन केलेला परंतु त्यांच्याकडून असं काही खास आलं नाही या अरे आज मिळेल उद्या मिळेल हां ते त्यांचं नाव पाटील म्हणून कुणी तरी होते त्यावेळी तिथं हां हो त्यांना सांगितलं मी पण त्यांच्याकडून तसा काही खास रिस्पॉन्स नाही आला रे अच्छा ओके ओके ओके ओके नाही कारण एक आठवडा होऊन गेला ना रे या गोष्टीला म्हणून म्हटलं की एकदा काय करावं मी जाऊन येईलच पण कसं आहे पाऊस वगैरे बाकीच्या गोष्टी सुरू आहेत ना रे मग मला वाटलं की आठवड्याभरात होऊन जाईल काम मग कॉल केलेला पण त्यांच्याकडून तसं काही येत नाही स्पष्टीकरण की बाबा का लेट होत आहे तुम्हाला किंवा कोणत्या गोष्टींमुळं प्रॉब्लेम येतो आहे हो हो डॉक्युमेंट्स हो हो हो डॉक्युमेंट्स सगळे अपडेट केलेत मी आणि त्यावेळी त्यांना विचारलेलं पण की आणखी काय हवं आहे का आणखी काय लागेल का वगैरे तर असं काही खास आलं नाही यांच्याकडून माहिती नाही नाही नाही मग बाकी सगळं होतं रे काय झालं आधार कार्डचा आपला पत्ता चेंज केलेला ना रे तर त्यामुळं मग मी सेकंडवालं ते अपडेट करून त्यांना दिलेलं मी हो हो हो तसा काही इश्यू नाही बरं का त्या गोष्टींचा पण माहीत नाही आहे का आता लेट करत आहेत तुझ्या माहितीत आहे का कुणी आणखी की ज्यांना विचारू शकतो आपण किंवा त्या ऑफिसमध्ये कोणी ओळखीचं

अच्छा ठीक आहे बघू करू प्रयत्न आता काय हां मी परत एकदा बघेल कॉल लावून उद्या नाही तर जाऊन येईल सरळ कारण लागणार आहे रे तरी माझे ऑप्शन तर नाही आहे माझ्याकडे दुसरा काही नाही जाईल जाईल उद्या जाईल मी कर हो हो चालेल बाकी जेवण झालं हो हो माझं पण आत्ताच झालं अरे हो हो चालेल चलो मग हं भेटू यस ओके बाय